आधीच्या काळाशी तुलना केली तर नद्यांमध्ये आणि तळ्यांमध्ये मासे कमी होत आहे याच्यावर माझे मत असे आहे की हे मासे आहेत आत्ता पण नदीमध्ये मासे आहेत भरपूर असे पहिले होते तेवढेच आहेत मासे पहिले कसं असायचं तळ्यांमध्ये भरपूर मासे असायचे नद्यांमधून ते शेतात यायचे वाहून वाहून पाणी पावसाच्या पाण्यामध्ये भरपूर सारे मासे वाहत यायचे रानात वगैरे शेतात भाताच्या शेतामध्ये असे भरपूर मासे आढळतात आत्ता जर बघाय गेलं तर माशांची संख्या आहे त्याच्यापेक्षा वाढलेली आहे तेवढीच आहे धरणातली धरणातली पाणी वाढली धरणातली दारं उघडली धरणाची की म की धरणाची मासे नदीत येतात नदीचे मासे कॅनेलला पाणी सोडले कॅनेलमध्ये येतात वाहत वाहत असं असं मला वाटत नाही की मासे कमी आहेत माशांची संख्या भरपूर आहे आत्ता पहिल्यापेक्षा पहिले एवढीच आहे असं वाटत नाही मासे कमी आहेत आधीच्या काळाचा विचार केला तर कमीत कमी आधीच्या काळ असा होता की मासे भरपूर असायचे मासेमारी एवढे कोण करायचे नाही आत्ताच्या काळामध्ये मासेमारी करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे जरा माशांची संख्या कमी जाणवते पण माशांचं प्रमाण प्रमाण तेवढंच तितक्या वेगाने वाढत आहे झपाट्यानं वाढत आहे नद्यांमधून माशांची निर्मिती होते धरणातले मासे आतात डॅममधले अजून पावस पावसामुळे इकडं तिकडं जास्त पाणी झाले की नद्यात नवडेए तेवढे मासे माशांची प्रजाती वाढत राहते माशांचे प्रमाण काही कमी असेल असं मला वाटत नाही मासे आधी पण होते तलाव्यामध्ये आणि आत्ता पण आहेत म मासे कमी झाले असं पण म्हणता येत नाही आधीच्या काळाशी तुलना केली तर आधीच्या काळामध्ये मच्छीमारीचं प्रमाण कमी होतं त्यामुळं मासे कसं जास्त दिसून यायची शेता वगैरे मध्ये शेतामध्ये आता दिसून येत नाहीत पहिल्यासारखे माशांचं प्रमाण तेवढंच आहे